शाळेमध्ये असताना तसे तर सर्वच विषय आमच्या माझ्या आवडीचे होते पण त्यामध्ये मला सर्वात जास्त इतिहासाचा जो विषय होता हा खूप जास्त आवडायचा कारण इतिहास शिकवणाऱ्या ज्या आमच्या उके मॅडम होत्या टीचर त्या आम्हाला खूप छानप्रकारे शिकवायच्या आणि इतिहासामधे मला तिथले राजा महाराजे सन आणि त्यातील किल्ले वेगवेगळ्या घटना घडलेल्या त्या जेव्हा शिकवायच्या ते आम्हाला खूप आवडायचे त्यामुळे तो माझा खूप आवडीचा विषय होता